नमस्कार तुम्हाला पत्र मिळालेच असेल आपल्या युनिव्हर्सिटीमधून लेटर आले असेल कारण की तिथं मी ॲड केलेल्या त्यामध्ये वेगवेगळे कोर्स ॲड केले आहेत जसं स्विमिंग झालं सोशल सायन्स झालं त्यानंतर आणि एज्युकेशनमध्ये काही सब्जेक्ट नवीन ॲड केले जसे एक्स्टेन्शन एज्युकेशन प्रोजेक्ट फार्मुलेशन त्यानंतर पॉलिसी अँड डेव्हलपमेंट ह्या सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या जे जुना सिले सिलेबस त्याला अपडेट करायचे आहे आणि अपडेट करून ते मुलांपर्यंत पोचवायचं आहे सोशल सायन्स पॉलिसी डेव्हलपमेंट यासारखे विषय स्टाफ नाही तर मग स्टाफ नाही तर मी काय तुम्ही म्हणजे सेवानिवृत्त तिथे शिक्षक घ्या जेणेकरून टेम्पररी जे शिक्षक होतं ना त्यासाठी मी एक लेटर काढतो युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जेणेकरून रिक्रूटमेंट निघणार आणि तिथे स्टॉपची जी कमतरती कमतरता दूर होणार आणि जेणेकरून मुलांना चांगलं शिक्षण मिळणार बरोबर

आणि आणि नवीन गोष्टी मुलांना स्टडी टूर स्टडी टूर काय व्हायचा माग मागच्या सिलॅबसमध्ये एकदाच व्हायचा आता दोन दोन या तीन तीनदा म्हणजे फस्टला सुद्धा स्टडी टूर होईल जेणेकरून त्यांना नवीन फील्डबद्दल आहे या फील्डमध्ये तर त्यांना फील्डबद्दल माहिती होणार त्यानंतर लास्ट ईयरला दोनवर्षं टूर होतात आणि थर्ड इयरला पण एक टूर ॲड होणार म्हणजे फिशिंग इंडस्ट्रीबद्दल हां ते टूर म्हणजे दोन टूर ॲड होणार फर्स्ट इयर आणि लाष्ट इयरचे स्टाफ आणि एक स्टाफ त्याच्यासाठी रिक्रूट करणे चुकीचं आहे ना त्याची रिक्रूटमेंट कशी काढायची स्टडी टूरसाठी

हां बरोबर

नवीन काय स्पोर्टबद्दल तर तरी झालंच आहे काही नवीन स्पोर्ट अपडेट त्यामुळे आपलं पोरांवरती फोकस केलं पाहिजे मुलं मुलांचा कल कमी होत आहे स्पोर्ट त्या दु पोस्टकडे तुम्ही या स्पोर्टचे ट्रेनर वगैरे असणार ना अवेलेबल कॉलेजमध्ये म्हणजे त्याबद्दल तुम्ही मुलांची मुलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय पाहिजे काय कशाची गरज आहे

कळलं ना तेवढे मी जे बोललं ते तेवढं त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि सांगा

बरं चालेल ठीक आहे